हॅलो हां मी बुलढाणा मी सविता तुपे बोलत आहे बुलढाण्याहून हं मला माझ्यावरती ताण येतो माझ्या डोक्याला त्रास होतो आणि चिडचिडपणा येतो याच्यासाठी काही सल्ला हो टेन्शन तर आहेच ना

मला माझ्या मुलांचं टेन्शन आहे शिक्षणाचं

नाही हां ठीक हां हां बरोबर

हां हां बरं हां तसा प्रयत्न करेल मी ठीक आहे करू शकेल म्यव फोन तुम्हाला करेल